जिल्ह्यामध्ये विशेषतः राहण्याची तर सुविधा आहेचच कारण याच्यामध्ये गडचिर जिल्ह्यामध्ये असे तीन चार हॉटेल वगैरे असे आणि विश्रामगृहसुद्धा आहेत आणि त्याचे भाडे हे विशेषतः कमी दरामध्ये आहे त्याच्यामुळे कोणाला पण हे इथं राहण्यासाठी परवडेल आणि ते विशेषतः तिथं सर्व सोयी उपलब्ध असतात आणि ते सो सोईचा उपलब्ध करणारे जे ग्राहक असतात ते आपला छान तिथं राहून आपली गरजा पूर्ण करू शकतो आणि त्याच्यामुळे त्याचे त्य आप सर्वच सोयीस्कर असे असते त्याचे चित्र दिसून येतात आणि याच्यानंतर भाडे याच्या राहण्यासाठी कोणत्या विशिष्ट कुठं स्थळामध्ये प्लेसमध्ये तो जागा करून राहतो म्हटला समजा तर त्याच्याबद्दलचा तर मला विशेष माहीत नाही पण ते समोरच्या दृष्टिकोनात ते माहीत क होईलच तर याच्यामध्ये शिक्षणासाठी जी लोकसंख्याचे गर्व गरजा पुरवण्यासाठी पुरेसे पर्याय उपलब्ध आहेत आणि याच्यामध्ये ग राहण्यासाठी प अव्हेलेबल चांगल्या प्रकारची सोय सुविधा आहे घडचिर जिल्ह्यामध्ये